मी माझ्या आवडीने स्वयंपाक बनवते ज्यांना जसं जसं खायचं आहे त्यांची आवड जशी आहे तशी मी स्वयंपाक बनवून देते कोणाला वाटाणा आवडते भातामध्ये कोणाला शेंगदाणा आवडते कोणाला पोळीचा चिवडा आवडते त्याच्यामध्ये वाटाणा किंवा शेंगदाणा आवडते तसं बनवून देते आणि मीठ पण त्यांच्या आवडी अनुसारच टाकते माझ्या आवडीने जर बनवलं ते पण त्यांना आवडते आणि त्यांच्या आवडीचं पण बनवलं ते पण त्यांना आवडते पण ते म्हणतात की खूप छान बनवतात तुम्ही तुमच्या मनानेच बनवा त्याच्यामुळे मी माझ्या मनानी आणि माझ्या आवडी अनुसारच त्यांना नाश्ता बनवून देते त्याच्यामुळे त्यांना खूप माझ्या हातचा नाश्ता जेवण खूप आवडते तुम्ही तुम्हाला जसा करायचा आहे ना तसा करा म्हणते आम्हाला तसंच आवडते म्हणते तर तुम्ही आज पोहे बनवा त्याच्यामध्ये मला साखर आणि दाणे वाटाणा आणि शेव खूप टाकावा वाटते तो खूप छान बनते आणि हे राहते ना डाळिंबाचे दाणे ते डाळिंबाचे दाणे वरून टाकून देते त्यांना आंबट आणि गोड असं आवडते तर ते म्हणते नाही तुम्ही तुमच्या मनाने बनवा आम्ही खाते आमच्या मनाने